श्रीगणेश एजन्सीमध्ये फोन लागला आहे का आम्हाला वन डेची ट्रीप काढायची आहे गणपतीपुळे आणि मार्लेश्वरची आम्ही एक साधारण वीस महिला आहे तर तुमच्याकडं गाड्या वगैरे काय आहेत का रिकाम्या वीस महिलांसाठी मिनी बस हवी आहे आम्हाला ओके किती भाडं लागेल आम्हाला मग वन डे ट्रीपसाठी तुमच्याकडे काय ऑफर्स चालू आहेत काय हो काय मग पुढच्या महिन्यासाठी ऑफर्समध्ये आम्हाला बसवता का मग जर तुम्ही ऑफर्स काढणार असला तर मग आम्ही पुढच्या महिन्यात ट्रीप घेतो मग आम्हाला मार्लेश्वर आणि गणपतीपुळेची वन डे ट्रीप काढायची आहे मग ती ऑफर्समध्ये बसवून आम्हाला एक दिवस फिरवून आणा पुढच्या महिन्यात किती तारखेला ट्रीप निघेल बरं पुढच्या महिन्यातली तारीख आम्हाला पाठवा त्या तारखेप्रमाणे आम्ही महिलास्नी कंश माहिती देतो आणि मग ट्रीप डन करूया ओके ओके चालेल ठेवू का